भारतीय राजकारण हे पूर्ण देशामधलं सगळ्यात छान राजकारण आहे

हे जे एक राजकारण आहे डेमोक्रसीवर चालतं आणि भारताच्या राजकीय नेते बद्दल बोललं तर ते सर्व नेत्यांपासून खूप सर्वश्रेष्ठ आहे भारतामध्ये लोकशाही चालते राजेशाही नाही चालत आणि ती खूप मोठी गोष्ट आहे कारण की लोकांचं राज्य चालतं माझे आवडती नेते आहे बाळासाहेब आंबेडकर जर मला यांना भेटायची संधी भेटेल तर मी नक्की त्यांना भेटेल ही माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे खूप छान म व्यक्ती आहे ते त्यांच्या पार्टीचं नाव आहे वंचित बहुजन आघाडी ते सध्या अध्यक्ष आहे ते बाबासाहेबांचे पाचवे नाते आहे सध्या ते लोकसभेचं तिकीट निवड निवडकर्ता आहे आणि ते अकोल्यातून उभे राहणार आहे आणि पूर्ण महाराष्ट्रात त्यांनी खूप चांगलं काम केलं आहे त्यांच्या सभेला दर सभेला त्यांच्या तेरा ते चौदा लाख लोकं असतात आणि त्यांचं भाषण ऐकण्यासाठी खूप चांगलं आहे नॉलेजबल पर्सन्ड आहे बॅरिस्टर आहे बॅरिस्टर असल्यामुळे पूर्ण राजकीय आणि पॉलिटिक्स आणि लॉ ह्याचा खूप यांना नॉलेज आहे आणि ते लॉयर असल्यामुळे ते हाय कोर्टात सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन ते केसेस पण लढतात आणि गरिबांसाठी तर ते मोफतमध्ये लढतात या कारणासाठी मला ते खूप आवडतात धन्यवाद